भारतात शिकवली जाणारी पद्धत व इतर देशात शिकवणार ज जाणारी पद्धत ही खूप वेगळी आहे भारतात ही खूप म्हणजे असं बोललो की अंडरडेव्हलप किंवा अजून त्याच्यावर काम चालू आहे व इतर देशांमध्ये तंत्रज्ञानाशिवाय त्याच्यावर शिकवलं जातं तंत्रज्ञानावर शिकवलं जातं त्यामुळे त्यांची जे विद्यार्थी असतात ते अतिशय चांगल्या येत प्रतीने शिकतात हे आपल्याकडे कुठं थोडंसं चुकतं आहे आणि त्याबद्दल आपल्याला काही चढउतार बघितला जातो आणि त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत ज्या भार भारताच्या शिक्षणामध्ये आपल्याला करायला पाहिजे